जालना जिल्ह्यातील साजरी होणारे मुख्य सांस्कृतिक उत्सव म्हणजे हो होळी दिवाळी मकरसंक्रांती पाडवा पाडव्याला नवीन वर्ष चालू होतं व जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मग पाडव्याला नवीन वर्ष चालू होतं तिथून मराठी महिन्याचे नवीन य वर्ष चालू होतं त्यामुळे लोक सग सर्वजण पाडवा साजरी करतात पाडव्यामध्ये सगळे लोक एक लंबी काठी घेऊन साजाला साडी घालतात त्याच्यावर तांब्या पालथा घालतात आणि त्याला तीस लिंबाचा पाला बांधतात आणि त्याला उभा दिवसभर दाराच्या बाहेर उभा केली जाते त्याला एक सु सुतळीनी बांधून घेतात आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी ती सोडली जाते त्याला गुढी पाडवा असे म्हणतात दिवाळीला आपण खूप सारे दिवे लावतो महालक्ष्मी देवीचं पूजन करतो किंवा नारायणाचं पूजन करतो आरती करतो त्यामध्ये फुलं वापरले जातात पुरणाचा स्वयंपाक केला जातो दिवाळीला अजून फटाके फोडतात कोण कोणाकोणाच्या घरामध्ये प्रथा असते की दिवाळीचं पूजन झाल्याशिवाय फटाके फोडायचे नाही कोणी आधी फोडतं अशा प्रकारे म जालना जिल्ह्यात दिवाळी साजरी केली जाते दिवाळीमध्येच पूर्ण घराची स्वच्छता केली जाते घराला देवांना गाडी असेल दुकानात पूजा केली जाते नवीन फुलांचा हार घातला जातो आणखी होळीला पण आपण कलर खेळतो कलर खेळतो आ आधल्या दिवशी आपण होळी पेटवतो त्यामध्ये गोवऱ्या जाळल्या जातात त्याचं पूजन केलं जातं लहान लेकरांना त्यांना सगळ्यांना पर्यंत पाया पडायला लावते दर्शन घेतलं जातं मग नंतर आपण मग घरातील मोठ्या माणसांचं दर्शन घेतो असं आपण प्रत्येक सणाला करत असतो आणि हिवाळीमध्ये दुसरं होळीमध्ये आपण दुसऱ्या दिवशी कलर खेळतात जे की कधी रासायनिक कलर असतात कधी हो कधी आयुर्वेदिक कलर असतात जेणे की कोणाला काही त्रास होणार नाही इजा पोहोचणार नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते अशा प्रकारे सगळे सण महा जालना जिल्ह्यात खूप छान प्रकारे साजरी केले जातात आणि कोणालाही काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते